बोला ना मॅम ते किती पाहिजे होती छोटे आणि अच्छा तर सात आठ तर मग ते रेट जे किंमत असेल त्या किंमतीला येईल एक डझन जर घेतले त वीस रुप् वीस परसेंट डिस्काउंट आहे आणि छोट्यावर मोठ्यावर आणि मोठे जे ये बूक त्याच्यावर तीस परसेन त तुम्हाला बूक वगैरे चांगलं आहे खूप कस्टमर वगैरे येतात माझ्याकडे हो का बरं ग छोटे छोटेच पाहिजे ग तुम्हाला हो का किती सात आठ डझन नाही एक डझन तरी घ्यावं लागेल मॅम तुम्हाला दोन डझन यात छोटे की मोठे अच्छा अच् छा छा ठीक आहे ना आमच्याकडे पुष्कळ लोक येतात छान नाय डिस्काउंट तेवढेच मिळेल मॅम जास्त नाही मिळणार त्याच्यापेक्षा जास्त नाही मिळणार कारण की खूपजणांना मी तेवढ्याच डिस्काउंटला दिले वीस परसेंटनी हा ठीक आहे बरं आणि बोल ना बूक सगळेच आहे बुक्स आहे आणि नोटबुक्स आहे नोटबुक्स आहे हवंय की बुक्स हवे तुम्हाला अच्छा अच्छा त्या आणि एकच डझन हवं आहे की जास्त पाहिजे अच्छा तर त्याला तीस परसेंट मिळेल आणि याला वीस परसेंट डिस्काउंट देईन मी अच्छा ठीक आहे ओके या मग